म्हणजेच मोटरसायकल वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनींच्या मोटरसायकल आज मार्केटमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत अगदी स्त्रियांपासून तर पुरुषांपर्यंत लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच लोक जास्तीत जास्त मोटरसायकलचा किंवा बाईकचा वापर करतात बाईकमध्ये आता वेगवेगळे प्रकार सुद्धा यायला लागलेले आहेत जसं बघायला गेलं तर इलेक्ट्रिक बाईक आहेत हायड्रोजनवर चालणाऱ्या बाईक येत आहेत त्याचप्रमाणे पेट्रोलवरच्या तर बाईक आहेतच त्याला आता पॅडलच्या पण भामध्ये बाईक होत्या त्याचप्रमाणे बघायला गेलं तर बाईकमध्ये एक विषय असा येतो की एक मोपेड येते आणि एक मोटरसायकल विथ गियर येते तर विथ गिअर ही जी गाडी आहे त्याच्यामध्ये तीन चार प्रकारचे भाग पडतात एक हौसेसाठी घेण्यात येणारी स्पोर्ट बाईक असते म्हणजे ती एकदम महागडी असते नामांकित कंपण्यांची येते बी एम डब्ल्यू त्याच प्रमाणे आहेत तशा दोन चार कंपण्या आहेत बी एम डब्ल्यूची आहे त्याच्यानंतर जावाची आहे हयाभुझा आहे अशा मोठमोठ्या कंपनींच्या बाईक येतात या हौसेखातर मोठ्या दिसणाऱ्या बाईक करोडो रुपये किमतीच्या लाखो रुपये किमतीच्या बाईक येतात त्याचप्रमाणे बघायला गेलं तर स्पोर्ट बाईकमध्ये फुल स्पोर्ट बाईकमध्ये निंजा येते त्याच्यामध्ये आर वन फाय यामाची येते होंडाच्या काही बाईक्स आहेत त्याचप्रमाणे बरं त्याच्यापेक्षा खालची कॅटेगरी जी आहे स्पोर्ट बाईकमध्ये त्याच्यामध्ये पल्सर त्याच्यामध्ये आपाची टी व्ही एसची यामाची एप झेड होंडाची बघायला गेलं तर युनिकॉर्न अशा बाईक्स येतात म्हणजे बऱ्यापैकी बाईक आपल्याजवळ आता अवेलेबल आहेत बऱ्या बऱ्या मोठमोठ्या कंपन्यांच्यासुद्धा आपल्याजवळ आहेत मला बाईक चालवताना असं वाटतं की आपण एक मस्तपैकी छान सुंदर ओपन स्पेसमध्ये चाललो आहे म्हणजे एकंदरीत बाईक चालवण्याचा आनंद कधी येतो तर गर्दीमध्ये नाही तुम्ही लाँग ड्रायववरती जाता आणि गाव आहे खेडंगाव आहे त्याच्यामधून तुम्ही गाडी बाईक चालवताय छोटासा रस्ता आहे किती छान वाटतं आणि पावसामध्ये तर खूपच मजा येते पण स्लो बाईकिंग पाहिजे रेस बाईकिंग किंवा फास्ट बाईकिंग जर करायची असेल आपल्याला तर त्यासाठी आपल्याला एक चांगला रोड ज्या ठिकाणी रहदारी कमी आहे किंवा सर्व रोड आहे जे व्यवस्थित दिसते अशा ठिकाणी त्या बायकिंगला करायला मजा येते बाईकवरून फिरायला जायला मजा याच्यासाठी येते मला की मुळात आधी असं कोंदट वाटत नाही फ्रेश आपण हवामानाशी किंवा आपण निसर्गाशी सान्निध्यात नि निसर्गाशी एकरूप होऊन चालत असतो भलेही आपण बाईक करून जात असतो पण चारी बाजूचा निसर्ग आपल्याला पाहत असतो आपण निसर्गाला पाहत असतो त्याच्यामुळे तो एक मला असा म्हणजे वेगळा अनुभव येतो बाईक चालवताना मग एक वेगळी अशी एक हे येते पावर ऊर्जा म्हणतात त्याला तशी येते उत्साह येतो आणि जास्त बघायला गेलं तर जास्त गाडी पळवणे हा मुद्दा येत नाही तर गाडी तुम्ही कशी चालवता कारण ते गाडीचं इंजिन जे आहे एक प्रकारचं निर्जीव जरी वस्तू असली तरी ते सजीव आहे कारण ते एका जागेवरून तुम्हाला नेत आहे तुमचं त्याच्याशी नाही ॲटॅचमेंट जर जुळलं ना तर मग तुम्हाला त्या गाडीची भावनाही समजतात अन त्या गाडीशी तुम्ही ऑटोमॅटिकली बोलू लागता हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे मी तो शेअर करतो आहे बाईक किंवा मोपेड ह्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त बाईक या लाँग रूटसाठी वापरल्या जातात आता पूर्वीच्या काळी लोक जास्तीत जास्त बुलेट वापरायचे त्याच्यानंतर तिथे व्हाय झेड म्हणून एक बाईक यायची व्हाय झेड त्याच्यानंतर आणि एक कुठली तरी बाईक यायची डिझेलची पण बाईक होती एप झेड आपले सॉरी डिझेलची पण बाईक होती त्या वेळेला अशा बऱ्याचशा बाईक्स कंपन्यांच्या मार्केटमध्ये आहेत आणि काही कंपन्यांच्या काही बाईक्स बंद सुद्धा झाल्या आहेत पण मोस्ट ऑफ एक रेग्युलर चालणारी बाईक जर बघायला गेली तर स्प्लेंडर वगैरे ह्या हिरोच्या आहेत होंडाच्या साईन वगैरे आहेत ह्या बाईक एक चांगल्या प्रकारे म्हणजे रेग्युलर चालतात त्या मार्केटमध्ये सगळ्या लोकांसाठी अवेलेबल आहेत पण त्या स्पोर्ट बाईक म्हणजे तुमच्या रायडिंगच्या बाईक नव्हे रायडिंगसाठी तुम्हाला एक चांगली बाईक लागते ज्याचं सस्पेन्शन चांगलं असेल ज्याचा टॉर्क चांगला असेल आणि जी मजबूत गाडी असेल जी तुमची हायवेवरून चालताना हलत नाही उलट तुम्ही कितीही स्पीड पकडला तरी ती गाडी तुम्हाला पकडून ठेवली पाहिजे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून कारण पूर्ण बॅलन्स हा गाडीवरती डिपेंड असतो तुमच्या हातावरती म्हणून तर मी एवढंच सांगू इच्छिन की माझ्या भावना ह्या खूप उत्तेजक असतात गाडी चालवताना टू व्हीलर चालवताना मला खूप उत्साह असतो आनंद येतो आणि लोकांबद्दल सांगायचं झालं तर लोकांची आवड म्हणून लोकांना त्या बाईकबद्दल स्वतःला आधी आवड पाहिजे भीती मनातून गेली पाहिजे कारण आता ॲक्सिडेंटमुळे लोकांच्या मनामध्ये भीती आहे ती भीती असली नाही पाहिजे कारण तुम्ही जर सरळ चालताय तर काही प्रॉब्लेम नाही आणि होतही नाही असं मला वाटतं